हिरव्यागार वातावरणामुळे मन प्रसन्न राहते हवा स्वच्छ व निरोगी राहते पर्यावरणातील जे आपल्या घरात भोवतालचे सभोवतालचे झाडे झुडपे आहेत ती हिरवीगार राहण्यासाठी किंवा चांगली बहरलेली राहण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो अशा सणांनी पण यामध्ये पुढाकार घेतलेला आहे झाडे नद्या डोंगर यावर काही परिणाम होऊ होऊ नये डोंगर नद्यामध्ये पाणी राहावं डोंगर डोंगरावर झाडी भरपूर उ आलेली राहावी झाडे झुडपे असावे जर झाडे झुडपे असतील तर त्यामुळे त्यामध्ये प्राणी वास करतात प्राणी पक्षी किलबिलाट असतो मोर यासारखे पक्षी पाहायला मिळतात जे दुर्मिळ झालेले आहेत ते झाडं जर आपण ठेवले तर दुर्मिळ प्राणी किंवा पक्षी आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर आपण पर्यावरणाचे रक्षण करायला पाहिजे जसं की पर्यावरणामध्ये झाडे तोडणे नाही हे जर झाडे कुणी तोडत असेल तर झाडे नाही तोडू द्यायला पाहिजे आपण झाडाची निगा राखली पाहिजे वेळोवेळी आणखीन झाडे लावली पाहिजेत जेवढी झाडे लावाल तेवढं पर्यावरणामध्ये आपल्या खूप सुधारणा होते पर्यटक पर्यटनामुळे तर आपल्या आसपासच्या झाडांना खूप महत्त्व येते पर्यटक आल्यामुळे तिथे त्याही झाडाच्या सभोवताली आप पर्यटक पर्यटक असतात त्यामुळे पर्यटनासाठी पण झाडे झुडपे खूप महत्त्वाची आहेत